आपल्या समाजात अजूनही कला म्हणजे किंवा छंद आणि वेळ घालवायचा प्रकार असं समजलं जातं त्यामुळेच कलाकारांचं करियर म्हणून महत्त्व कमी केलं जातं आणि दुसरा म्हणजे दुसरं कारण म्हणजे आर्थिक स्थैर्याचा अभाव कलाकारांना त्यांच्या कलेसाठी पुरेसा मोबदला देत मि देत नाही त्याच्यामुळे ते टिकून राहू शकत नाहीत खाजगी पातळीवर किंवा सरकारी पातळीवर कलाक्षेत्रासाठी फारशी गुंतवणूक केली जात नाही त्यामुळे नवीन कलाकारांना संधी मिळणं कठीण होत